श्यामची आई पुस्तक मला प्रथम वाचत असताना थोडं त्यामध्ये आई हा संवाद जास्त येत होता आणि प्रसंगसुद्धा असेच सांगण्यात येत होते त्यामुळे श्यामची आई पुस्तक हे मला थोडं सुरुवातीला वाचायला बोरींग आणि नको असं वाटत होतं पण जसं जसं मी पुढे पुढे एक एक पार्ट प्रकरण त्यामधील वाचत गेलो तर त्यामध्ये मला आवड निर्माण झाली आणि ते मला आवडत गेल्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणजेच ते पुस्तक मी एक ते दोन वेळा वाचचा प्रयत्न केला आणि खूप खरोखर पुस्तक चांगलं आहे श्यामचे पुस्तक एकदा माणसाने वाचलंच पाहिजे त्यामुळे जीवन जगण्याला प्रेरणा मिळते आणि उत्तेजना मिळते म्हणून मी असं म्हणतो की खूप चांगलं पुस्तक आहे श्यामची आई